हॅलो गुड मॉ गुड आफ्टरनून मॅम मी सानिका मोकाटे बोलत आहे मॅम मला माझ्या मुलीची ॲडमिशन करायची होती देसी हायस्कूला हा तर फस्ट स्टॅण्डडला करायची आहे तर सो प्लिज मला प्रोसेस सांगा काय कशी आहे फीज वगैरे ओके मॅम

ओके ओके मॅम

ओके मॅम यस मॅम फीज वगैरे

ओके मॅम डन ओक्के ओके मॅम ठीक आहे थँक आणि नाही मॅम बस आता आलो आल्यावर विचारून घेऊ काय वगैरे काय आहे सगळं हा ठीक आहे ओके